आता गड किल्ल्यांवर राज्यातून रस्त्यांची पक्क्या रस्त्यांची अशी व्यवस्था करण्यात येत आहे अनेक ठिकाणे झालेले आहेत अनेक गड किल्ल्यांवर आता वरपर्यंत गाडी जाते मला आठवतं पूर्वी वणी किल्ल्यावर म्हणजे वणीच्या सप्तशृंगी गडावर जाण्यासाठी पूर्वी पायीच जावे लागायचं आता त्यावेळेस म्हणजे आजच्या तीस वर्षापूर्वी म्हणा वरपर्यंत गाडी रस्ता झालं त्याचं आम्हाला लहानपणी खूपच अप्रूप वाटायचं तसंच सिंहगडावर झालेलं होतं त्यावेळेस वरपर्यंत गाडी जाते आता नाशिकच्या जवळ अंजनेरीच्या गडावर पण जायला गाडी रस्ता झालेला आहे निम्म्या म्हणजे गडाच्या पोटाशी म्हणता येईल असं निम्म्या रस्त्यापर्यंत गाडी रस्ता झालेला आहे तो अजून कच्च्या स्वरूपात आहे लोकांचे अनेक विरोध आहे रस्ता करू नये वगैरे पण आता या हळूहळू गोष्टी डेव्हलप व्हायला पाहिजे होतात त्याच्यामुळे लोकांचे जे श्रम आहे थोडेसे वाचतात म्हणजे गड फेरी पूर्ण नाही आहे पण निम्म्या रस्त्यापर्यंत जरी गड वाटावर रस्त्यांची व्यवस्था केली तर अनेक जणं वरती गडावर भेट देऊन परत व व विशिष्ट वेळेत खाली उतरून येऊ शकतात आता या सोयी आपल्याला हव्या आहेत आणि त्या डेव्हलपमेंटच्या नावाखाली जरी असतील तरी पर्यटकांना सोयीचे आहेत ना त्याच्यामुळे रोजगार जो वाढतो ग्रामस्थांचा तिकडच्या दुकानांचा तिकडच्या मदत करणाऱ्या मजुरांचा तर या गोष्टी त्यांना दोन चार पैसे मिळून देतात याच्यासाठी या गोष्टी फायद्याच्या आहेत